तुझ्याबद्दल काहीतरी सांग तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि तुला पुढे जाऊन काय व्हायचं आहे

पैसे कुठे खर्च करावे कधी खर्च करावे आणि किती प्रमाणात खर्च करावे हे खूप कमी वयातच अनुभवलं होतं कारण की आमची आमची ऐपतच तेवढी होती मी कधीही माझ्या आई वडिलांसमोर हट्ट नाही केला आहे कसल्या गोष्टीचा म्हणजे मला ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच मला आत्ताच आणून द्या असं काही नाही आहे कारण की मला माहिती होतं माझ्या आईवडील ते नाही करू शकणार तर मग जे करू शकतील बट त्यांना ते खूप कष्ट करावे लागेल त्यासाठी ते गोष्ट आणण्यासाठी जे मला मी नाही बघू शकत त्यासाठी मग मी कधी हट्ट केलाच नाही म्हणजे एवढा हट्ट केलाच नाही आहे की त्यांना एवढं कष्ट करावे लागणार समजूतदार होती लहानपणापासूनच खूप कमी वयात मला कळलं की आपली कंडिशन आहे थोडी खराब आहे तर आपण समजून घ्यावं आणि एकुलती एक मुलगी आहे मी त्यांची तर मला समजून घ्यावंच लागतं माझ्यानंतर त्यांचा कोणी आधार नाही आहे सो मला ना असं यश प्राप्त करायचं आहे की पुढे जाऊन मी त्यांचा आधार बनू शकेल त्यांची मी काळजी घेऊ शकेन माझ्या कुटुंबात मी आई आणि बाबा असे तीनच जण आहोत मोजकेच जण आहोत आम्ही त्यात पण असं असतं ना की एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात तसंच माझ्या तसंच माझं पण आहे कोणतीही गोष्ट ना मला सहजासहजी नाही भेटत मला खूप कष्ट करावे लागतात म्हणजे आता स मला टीचर व्हायचं आहे तर शिक्षक व्हायचं आहे तर मला पुढे जाऊन मला एवढं माहिती आहे की मला पुढे जाऊन खूप कष्ट करावे लागणार आहे आणि त्या बोलतात ना की कष्टाशिवाय फळ नाही आणि जे आपल्याला गोष्ट सहजासहजी भेटली त्याची आपल्याला किंमत नसते आणि जी आपण कष्ट करून घेतली आहे खूप कष्ट केली खूप मेहनत केली आहे आणि ती गोष्ट आपल्याला भेटली आहे मग आपल्याला त्या गोष्टीची खरी जाणीव असते खरी किंमत असते तसंच माझ्या लाईफमध्ये आहे आणि मी ते यश प्राप्त करणार कारण की माझ्या आईवडिलांना पुढे जाऊन माझ्यानंतर कोणीही नाही आहे सो मला त्यांना सांभाळायचं आहे हे मान मी डोक्यात घेऊन चालले आहे वाटलंच तर मला खूप कष्ट करावे लागणार आहे आणि ती मग करणार करणार आहे आणि ते यश प्राप्त करणार आहे आणि कोणतीही गोष्ट काहीही येऊ दे मध्ये मी थांबणार नाही आहे मी अशा एक म्हणतात ना तर नेम ठेवला आहे मी शिक्षक बनायचं चांगलं एक आईवडिलांना चांगलं एक घर वगैरे एक घेऊन द्यायचं सगळं चांगलं करायचं हे आई वडिलांसाठी करते आहे मी कारण त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे खूप म्हणजे खूप जास्त केलं आहे तर मग तर मला ते त्यांना परतफेड करायची आहे तर ते मी करणार आहे आत्तासुद्धा खरं सांगू तुम्हाला पुस्तक कधी कधी पुस्तके घ्यायलासुद्धा आमच्याकडे पैसे नसतात नसतात तेच मी विचार करते की एवढी म्हणजे एवढी कशी खराब कंडिशन आहे आमची पण जाऊ दे म्हणते देव पण त्यांचीच अक् परीक्षा घेतात जे त्या परीक्षेत पास होऊ शकतात है ना म्हणून मी ते सगळं देवावर सोडलं आहे आणि स्वत ची मेहनत असेल तर आपण सगळं काही करू शकतो टाईम लागतो वेळ लागतो बट होतं सगळं नीट होतं आहे मला माहिती आहे आणि सगळं नीट होईल हेसुद्धा माहिती आहे बस टाईम लागेल वेळ लागेल बस